हा कोण अण्णाकाका बोलत आहेत काय हां काय तुम्हाला काय काय काय रिक्वायरमेंट आहे तुमची काय पाहिजे तुम्हाला फ्लॅट प्लॉट पाहिजे की फ्लॅट पाहिजे काय बघणार आहे प्लॉट बघू इच्छिताय का फ्लॅट बघू इच्छिताय वा किती स्क्वेअर फुटाचं पाहिजे बरं दोन हजार पुढं मग कुठल्या एरियात पाहिजे बरं मग मा माझा एक सल्ला म्हणाल इनवेस्टमेंटमध्ये जर घेणार असाल तर थोडा इंटेरियर म्हणजे आतल्या बाजूला कुठे घेतला तर तुम्हाला स्वस्तात पडेल आणि चार वर्षं तो गेल्यानंतर चार पाच वर्षानंतर तो एकदम हायलाईट होऊ शकतो आहे हो आज तुम्हाला स्वस्तात मिळतो बरोबर आहे का नाही तुम्हाला तसा इंटरेस्ट असेल आणि काय गं पु पुर रस्ता पूर्व पश्चिम पाहिजे दक्षिण उत्तर पाहिजे प्लॉट कसा पाहिजे चौकोनी पाहिजे पूर्व पश्चिमच पाहिजे पूर्वेला रस्ता असणाराच पाहिजे होय मग काय होत आहे बघा त्याला जिथं आमची स्कीम आता चालू आहे समजा पेट रस्त्याला चालू आहे तुम्ही आला लगेच आला तर ती घडते कारण काय असतंय सगळ्यांची मागणी पेट रस्त्याची म्हणजे पूर्वेच्या रस्त्याची असतेच हो जनरली जे वास्तुशास्त्राचं थोडंफार ज्ञान असणारी मानणारी काय करतात पूर्व पश्चिम प्लॉट पाहिजे बाबा

ए ने पाहिजे हां

हां म्हणजे तुम्ही जरासं आम्ही जरा ए ने बिने आमचं झालेलं असल्यामुळे काय प्रश्न नाही आणि आमच्या स्कीम आहेत म्हणजे आमच्याकडे काय काही पतसंस्था आम्हाला टायअप आहेत किंवा आम्ही ए ने वगैरे कलेक्टर ए ने केला आहे रितसर त्याची फाईल वगैरे आपल्याला तयार आहे सगळी त्या प्रोसिजरप्रमाणं जर तुम्ही बँकेकडे गेला कुठल्याही तर फारशी काय अडचण यायचं कारण नाही ए ने झाल्याचा फायदा काय तर तुम्हाला नॅशनल बँकेत सुद्धा लोन मिळत आहे ना आणि तिथं काय प्रॉब्लेम असला तर मग कॉपरेटिव बँक आहे किंवा मग अगदी शेवट असे टायअप झालेले दोन चार आमच्याकडे युनिट आहेत तुम्ही किती केव्हा बघायला येऊ शकाल आणि कोण कोण ग्रुप वगैरे करणार आहे का तुम्ही समजा तुम्ही एक घेणारा आहे आणि म्हणजे एखादी बाजूच तुम्हाला बाबा पूर्वेची बाजूच ह्यांना देऊन टाका असं होईल ना आमचे साधारण एक चाळीस प्लॉट आहे

बरं म्हणजे काय होतं आम्हाला सुद्धा काय होईल व तुमचं बजेट काय होऊ शकत आहे साधारणपणे का जागेवर लोकेशनवर आ दहा लाखात दहा लाखात तुम्हाला दोन गुंठे पाहिजे हां प्रत्यक्ष पा प्लॉट पसंत पडल्यानंतरचे विषय वेगळे होतील ना तर मग आता काय आहे माळअंगाचं हां नाही नाही आता माळअंगाला आपलं प्लॉटिंगची स्कीम चालू आहे आता सध्या आम्ही रोड सहा स साधारणपणे सहा मीटरचा रोड सोडला आहे आत पुन्हा ड्रेनेज लाईन काढलेली आहे पुन्हा पाण्याची स्कीमची ड्रेनेजची लाईन काढून काय असते बा प्लॉटिंगमध्ये ड्रेनेज महत्त्वाचं असते आणि अनेक ठिकाणी ड्रेनेजचीच व्यवस्था करत नाहीत मग ते तुम्ही शोषखड्डा काढा आणि दुर्गंधी तुमच्या दारात घेऊन बसा असं काम होऊन बसत आहे ना आम्ही मुख्य काय केलं आहे ड्रेनेज केलं आहे आणि ते पाणी गाव ओढ्याला नेऊन सोडलं आहे डायरेक्ट हा ते जेव्हा ए ने आमचं झालं आहे त्या शिवाय ते होतंच नाही ना त्याच्या परवानग्या असतात एम एस ई बीची परवानगी त्यात सतरा परवानग्या घेतल्याशिवाय मुळात ए ने होत नाही आणि पुररेषेच्या बाहेर असल्याशिवाय ए ने नाहीच करा करा जी आ तुम्हाला पूर्वेची बाजू पाहिजे तर लवकरात लवकर करा ओके ओके